हॅलो अभिषेक हॅलो हाय मी मुंबईवरून प्रतीक बोलतो आहे आपलं टूर टूर्सचं आहे नं टुरिजमचं राईट राईट राईट तर ना मी काय बोलतो आहे आम्ही एक सात ते आठ जणांचा ग्रुप आहे मुंबईवरून मित्र मित्र आहोत सगळे आम्ही विचार करतो आहे की कोकणात यायचं एक फिरण्यासाठी म्हणजे एक साधारणपणे पाच ते सहा दिवसांचा प्रवास असेल आपला तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक सांगू शकता का कोकनात फिरण्यासाठी व्हॉट इज द बेस्ट सीजन कोणत्या मंथमध्ये किंवा कोणत्या सीजनमध्ये आलेलं परंय म्हणजे बरं आहे सर्वात छान एक्स्पिरीयन्स असा अनुभवता येईल

नाय आम्हाला मालवण कोकन नंतर मग तारकर्ली ते सगळं आम्हाला करायचं आहे म्हणजे जे जे आम्ही ऐकून आहोत ना तिकडे सगळं एन्जॉय करायचं आहे आणि कसं आहे आम्ही सगळे मुलं मुलं असल्यामुळे आम्हाला काही असे लिमिटेशन्स नाही आहेत सोबत लेडीज कोणी नसल्यामुळे आम्हाला मुलांना आमची मौजमजा मस्तीपण करायची आहे तर त्या आम्ही काहीतरी सजेस्ट करण्यापेक्षा तुम्हीच सांगितलेलं बरं होईल तुम्ही जास्त ओळखता कोकनात बरं बरं आणि आम्हाला कुठे होम स्टे अवेलेबल होऊ शकतो का की कोकनात जशी माणसं राहतात आपलं शेणाने सारवलेल्या माती अंगणात असं सगळं आम्हाला कुठे राहून राहून अनुभवता येईल का नक्कीच नक्कीच तुमच्या बोलण्यावरूनच तो अनुभवही किती छान होणार आहे ते कळतं आहे पण मग मला एक बजेटची एक आयडिया द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाच दिवस इनफ आहे ना कोकन एक्सप्लोर करायला की थोडे मागे पुढे करणं गरजेचं आहे

ठीक आहे चालेल नो प्रॉब्लम मी तुम्हाला कळवतो लवकरच बजेट ओके ओके थँकयू या